घरौंदा हॉटेल थोड्या वेळ आधी मी कॉल केला होता आणि ऑर्डर बुक केला आहे तुमच्याकडे माझा ऑर्डर नंबर आहे झिरो झिरो वन त्यामध्ये जे माझी लिस्ट आहे ऑर्डरची ती आहे पापड चपाती दाल फ्राय मटर पनीर आणि व्हेज पुलाव सो मला ही रिक्वेस्ट करायची आहे की जे दाल फ्राय आहे ती जास्त घट्ट न ठेवता थोडी पातळ प्रमाणामध्ये ठेवा त्याची जी कंसिस्टंसी आहे ते आणि तिचे जे पॅकिंग आहे ते व्यवस्थित ठेवा म्हणजे ती सांडायला नको किंवा हे नको व्हायला त्याचबद्दल भाजीपण राईस आणि चपातीचा तर काही मॅटर नाहीये पण जी भाजी आहे आणि हे आहे ती शक्यतोवर पूर्णपणे पणे गरम असायला पाहिजे आणि इनफॅक्ट बाकीचे पदार्थ पूर्णपणे गरम असायला पाहिजे पण जे वरण आहे दाल फ्राय आणि जी भाजी आहे त्याची पॅकिंग अशी करा की ती बिलकुलपण बाहेर निघायला नको आणि ती जास्तीत जास्त वेळ गरम राहायला पाहिजे कारण की आम्हाला जे आहे ते बाहेर म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करता तर त्याकरिता मी घेऊन जात आहे ते तर समजा पाच ते सहा तासांनी आम्ही जेवण करू सपोज मी आता ऑर्डर करतेय मॉर्निंगला तर जवळपास इव्हीनिंगला आम्ही जेवण करू तर ते शक्यतोवर ती पॅकेजिंग व्यवस्थित पाहिजे आणि ती गरम ते गरमही राहिलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही डबल ट्रिपल पॅकिंग कसं कसंही यूज करू शकता पण ती जी पॅकिंग एवढी व्यवस्थित करा की प्रॉब्लेम नको व्हायला थँक्यू